भारत हा असा देश आहे ज्या देशामध्ये भरपूर असे आदिवासी जातीजमाती आहे आणि ह्या आदिवासी जातीजमातींमध्ये खूप प्रथा आहेत त्यांच्यामधली एक प्रथा म्हणजे ती लोकं काय करतात तर चित्र रेखाटन करतात आता हे चित्र रेखाटन ते घराच्या भिंतीवरती करतात तं ह्या हे जे चित्र रेखाटन करतात ते घरांच्या भिंतीवरती करतात त्या ज्या घराच्या भिंती आहेत त्या अत्यंत आपल्याला आकर्षक दिसतात तुम्ही नुसतं फक्त आदिवासी जमातच नाही तर इथे इतर अनेक ठिकाणीसुद्धा ती पेंटिंग केलं जातं ते जे चित्र रेखाटलं जातं त्या चित्र रेखाटनाला आपण काय म्हणतो तर वारली पेंटिंग असं म्हणतात त्याला तर हे वारली पेंटिंग दिसायला इतकं छान असतं ज्या पेंटिंग या ड्रॉईंगमध्ये तुम्ही बघायला गेलात तर पानांचं चित्र असतं फुलांचं चित्र असतं त्याच्यानंतर वेगवेगळे भौमित्तिक आकृती असतात भौमित्तिक आकृत्यांमध्ये गोल त्रिकोन चौकोन असे वेगवेगळे वापरून त्यांनी माणसं दाखवलेली असतात म्हणजेच काय तर ते माणसं रिप्रेझेंट करतात आता ती जी माणसं आहेत ती आता सपोज माणसाचं जे तोंड आहे ते गोलाने त्याचं जे शरीर आहे ते त्रिकोणाने त्याचे जे पाय आहेत ते काट्यानी असे त्यांनी काय केलेले असतात तर रेखाटलेले असतात यामध्ये वेगवेगळे प्रकार येतात आता याच्यामधे सविस्तर बोलायचं झालं तर वारली पेंटिंग हे याचे खूप विषय असतात तर हे त्यांची काय असते तर ही त्यांची जणू काही एक परंपराच असते म्हणजे काय तर चित्र रेखाटणे आपल्या घरांच्या भिंतीवरती हे त्यांचं खूप वर्षांपासून चालत आलेली परंपरा असते आणि ही परंपरा त्यांची पुढची पिढीसुद्धा काय करत असते तर पुढे नेत असते त्यांचे जे आईवडील करतात ते ते बघत असतात आणि ते पूर्ण त्यांचे चित्र बघून तुम्ही सांगू शकता की ती लोक काय काय करायचे त्यांचे आधीचे पूर्वज काय काय करायचे ते कसं काय काय करायचे ते सगळं तुम्ही ती फक्त चित्र बघून सांगू शकता तर त्याच्यामध्ये प्रकार कोण कोणते असतात तर चित्रामध्ये ते एखादा शेतकरी असेल तर तो शेतकरी काहीतरी शेतात काम करतो आहे तसं दाखवताना करतात किंवा सं त्यांचे वेगवेगळे जे सांस्कृतिक कार्यक्रम असतात आता त्या कार्यक्रमामध्ये ते वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य साजरी करतात तर ते नृत्य करताना ते दाखवतात म्हणजे स्त्रिया नृत्य स्त्रिया आणि पुरुष एकत्र मिळून गोल फेर धरून ते नृत्य करतात आहेत असं पण दाखवतात याच्यामध्ये खूप असं विभिन्न असे प्रकार आहेत त्याच्यानंतर घराचं चित्र असतं मग घर आहे मग घराच्या बाजूला एक विहीर आहे असेसुद्धा ते रि रिप्रेझेंट केलं जातं अशी वेगवेगळ्या प्रकारची ते चित्रं रेखाटली जातात आणि ही चित्रं रेखाटून ती भिंत ते सजवलेली सजवतात म्हणजे काय तर ही थोडक्यात एक त्यांची परंपरा आहे घर सजवण्यासाठी याच्यामध्ये ते जे रंग वापरतात तर ते ऑन नॅचरल कलर असतात म्हणजे नैसकर् नैसर्गिकरित्या तयार केलेले रंग असतात हे रंग ते चित्र रेखाटण्यासाठी वापरतात आणि याच्यामुळे खूप सुंदर असी चित्रं तयार होतात वेगवेगळ्या आकाराची माणसं तयार होतात आणि हे पूर्ण चित्र दर्शन असतं त्यांच्या जीवनाचं अशा प्रकारे जे वारली पेंटिंग आहे ते चित्र रेखाटून आपली घरं सजावली जातात आदिवासी जमातींमध्ये